हां मॅडम तुमच्याकडे नर्सरी आहे ना हां तर कुठल्या कुठल्या मला फुलांचे झाडं हवे होते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत तुमच्याकडे बरं हां ऑर्चिड हवं आहे मला तर त्याचा काय भाव आहे किंमत काय आहे त्याची ऑर्चिड तीनशे रुपये आणि गुलाब

आणि शेवंती पांढरी शेवंती पांढरी शेवंती आहे का हां आहे का मोगरा वगैरे बरं कुंड्यात येणारे आहेत ना कुंड्यात येणारे पाहिजेत कुंड्यात येणारे आहेत अच्छा का बरं ते नाजूक असतं का नाजूक असतं का अच्छा अच्छा जास्त आहे अच्छा अच्छा त्यात काही कमी नाही होऊ शकणार का जास्त झाडं खरेदी केले तर जास्त खरेदी केले तर कमी नाही होऊ शकणार का किंमत अच्छा पण येण्याची गॅरंटी येतील ना म्हणजे नाहीतर मग कसं तुमच्या गार्डनमध्ये येतात आणि आम्ही घरी आणलं ना की मग ते येतच नाहीत असं तर काही नाही आहे ना अच्छा अच्छा अच्छा बरं बरं मग पाणी वगैरे किती दिवसाला खत वगैरे असं काही आहे का

बरं मग खत कोणतं द्यावं लागेल शेणखत का नैसर्गिक कोणतं

अच्छा ओके